मराठी भाषेचा वापर हा तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनटच्या बरोबर खूप प्रमाणात बदलला आहे आधीच्या काळामध्ये मराठी भाषेचा वापर हा लोकांशी बोलताना समोरासमोर केला जात होता किंवा काही पत्र लिहून पत्र लिहून तार लिहून पाठवला जात होता पण आता मोबाईलच्या आल्यामुळे सगळे काम मोबाईलवर होत आहे मोबाईलवरच एकमेकांशी बोलणं होतं मोबाईलवर कोणी फोन लावतं कोणी मेसेज करतं काय करतं त्याच्यामुळे समोरासमोर बोलणं कमी होऊन मराठी भाषा पण थोडी बदलेली आहे आधीपेक्षा किंवा मराठी भाषा आधी समोरसमोर बोलली जात होती आता मोबाईलला बोलल्यामुळे मराठी भाषेचा वापर पण कमी झाला आहे आणि इंग्लिश भाषेचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे त्यामुळे कधीकधी मराठी भाषेला धोका निर्माण झाल्यासारखं वाटतं पण काही मातृभाषाप्रेमी लोक आहे ती मराठी भाषा ही वापरतात बाकीची भाषा कमी वापरतात इंग्लिश ही कल्चरल भाषा आहे पण आपली मराठी भाषा ही आपली भाषा आहे आणि या भाषेमध्ये आपण स्वतःने ती भाषा वापरली पाहिजे कारण की आपली मराठी भाषेला ही अभिजात भाषा आहे त्यामुळे ही भाषा आपण स्वतःनी वापरली पाहिजे आणि मराठी भाषेचा काही प्रमानामध्ये बदलला प्रगतीबरोबर बदलली पण आहे किंवा इंटरनेटमुळे मराठी भाषा वापरण्याची पद्धती बदलली आहे आधीच्या काळामध्ये मराठी भाषेचा वापर हा वेगळा होता आता आणि या भा ह या काळामध्ये मराठी भाषेचा वापर वेगळा आहे आधीच्या काळामध्ये सरपंच असतील उप सरपंच असतील काही गावाखेड्यातले लोकं असतील त्यांचे जे सरपंचांचं जे घर असतील तिथे असतील वाडे असतील तिथे त्यांचे बैठका बट बसत होते आणि ह्या काळामध्ये इंटरनेटच्या काळामध्ये सगळं मोबाईलवर काम चालतं त्यामुळे आत्ताचा काळ हा बदलला आहे आधी पेक्षा